आमच्या इथून टिटवाळा हे धार्मिक स्थळ खूपच जवळ आहे अगदीच दोन ते तीन श्टेशन ट्रेनने प्रवास केल्यावर ते स्टेश् देऊळ येते देवळातील जी मूर्ती आहे तिकडचं जे वातावरण आहे ते मला खूप आकर्षित करते त्याच बाजूला तिकडे एक तलाव आहे त्या तलावात मासे असतात तेही मला पाहायला आवडतात बाजूला एक छोटासा स्टॉल असतो त्या शे स्टॉलमध्ये सगळे देवाचे ग्रंथ वगैरे ठेवलेले असतात तेही मला वाचायला आणि पाहायला आवडतात देवाच्या त्या गाभाऱ्यात गेल्यावर मला एक आत्मिक सुख मिळते ते सुख मला नेहमीच भोगायला आवडते